हां नमस्कार मी विक्रांत पाटील बोलत आहे अलिबागवरून बोलत आहे माझे वडील विनायक पाटील ह्यांना मुंबईवरून अलिबागला यायचं आहे आता आजची तारीख आहे सस्स् सात मे त्यांना दहा मेला यायचं आहे तर आपल्याला जमेल का तुम्ही बिझी तर नाही आहेत ना दहा तारखेला ओके ओके ओके हां मग दहा तारखेला सकाळी अकरा वाजता मुंबईवरून ते तुम्हाला चर्चगेट या ठिकाणी भेटतील तिथून त्यांना तुम्ही गाडीत घ्या आणि अलिबागला या हां आणि तुमचं भाडं किती असेल ते पण मला सांगून ठेवा तीन हजार का जरा कमी केलंत बरं होईल कारण आम्ही काय एवढे पैसेवाले नाही आहोत जरा कमी करा एक माणुसकीच्या भावनेने जरा आम्हाला कन्सेशन द्या कमी करा ठीक आहे आपण श दोनशे रुपये कमी करा एक दोन हजार आठशे रुपयेमध्ये आपण माझा वडलांना घेऊन या बघा ठीक दहा तारखेला ते तुम्हाला चर्चगेटच्या इथे भेटतील तुमचा मला नंबर देऊन ठेवा मी तुमचा नंबर लिहून घेतो आणि माझ्या वडलांशी तसा संपर्क करतो ठीक आहे हा हा हा बरोबर बरोबर ओके घेतला तुमचा नंबर धन्यवाद धन्यवाद फिक्स करा आपलं टाईमिंग